जग भरपूर प्रमाणात बदललेलं आहे आजकाल म्हणजे आता टेक्नॉलॉजीनी मुळे पण एवढे ब बदल झाले आहेत सर जवळजवळ बहुतेक देशात देश चांगले प्रगती करत आहेत टेक्नॉलॉजी बदललेली आहे आधी आपण म्हणजे पेजर मोबाईल वगैरे काहीच नव्हते आता लोकं संवाद करत आहेत कोणत्याही ए ए एक दुसऱ्या कोणत्याही देशामध्ये आपण फोन करून बोलू शकतो व्हिडिओ कॉलचे माध्यम आहेत इंटरनेटमध्ये आता फाय जी चालू आहे त इंटरनेटचा स्पीड पण वाढलेला आहे जगामध्ये प्र प्रत्येक राष्ट्रांनी आपापली क्षेपणास्त्रं सोडलेली आहेत अक अवकाशामध्ये जेणेकरून त्याच चंद्रावर पण माणूस पोहचला आहे मंगळावर जातो आहे म्हणजेच बऱ्यापैकी ब प्रगती केलेली आहे सर्वच देशांनी आणि त्याचा फायदा मानवाला तर होतोच आहे पण त्यामुळे तोटा पण होतो आहे जसं की मोबाईल वगैरे जे रेडिएशन्स आहेत त्याच्यामुळे पक्ष्यांचे मृत्यू होत आहेत पक्षी कमी झाले आहेत जसं आपण बघितलं की चिमण्या ज्या होत्या त्या आजकाल भरपूर दुर्मिळ झाल्या आहेत बघण्यासाठी तर जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत त्या दुसरं जर म्हटलं तर आता काँक्रिटीकरणामुळे झाडांची तोड होते आहे झाडे तोडल्यामुळे पर्यावरणचा प्रॉ प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे पाऊस पडत नाही जमिनीचा कस होत नाही आणि पाणी कमी झालं आहे कारण पाण्याचा दुष्क दुष्क उपयोग पण भरपूर होतो आहे म्हणजे जिथे गरज नाही तिथे पण पाणी वापरलं जातं आहे दुसरं बघायला गेलं तर पोल्युशन प्लॅस्टिकचा वापर आपण एवढा करतो आहे की ते प्लॅस्शीक तर नष्ट होत नाही त्याच्यामुळे त्याचे बर बऱ्यापैकी तोटे आपल्याला दिसून येत आहेत म्हणजे एन्व्हायमेंटमध्ये भरपूर प्रमाणात हे झालं आता आपण बघू शकतो की हिमालय पण वितळत चालला आहे हे सर्व पो पोल्युशन मुळेच आहे तर जग प्रगती त करते पण प्रगती बरोबर अधोगती पण होते आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं